हॅलो वानकडे ट्रूल्स अँड ट्रॅवल्स एजन्सी मी सूरज जगताप बोलत आहे मला अकोल्यावरनं अमरावतीला कॅब पाहिजे हां ॲज इट कॅ कार पण कार असेल तरी चालेल आणि काय किलोमीटर आहे सर तुमचं रेट अच्छा आणि ड्रायवर मला पिक करायला माझ्या ॲड्रेसवर येईल की मला तुमच्या ऑफिसला यावं लागेल

कोणकुठली कार आहेत सर तुमच्याकडे अव्हेलेबल अच्छात् टाटा सुमो आहे आणि मला सर टाटा टियगो टियागो कार पाहिजे होती मला माझ्यासोबत आणखी माझी आई पण आहे आजी माझे वडील पण आहेत आम्ही टो तिघम् तिघं जणं जाणार आहे आणि ड्रायवर अशी चार शीटं कम्फर्ट कार पाहिजे आणि मला ए सी पण लागेल सर कारमध्ये अच्छा मला स्टे करावा लागेल सर दोन दिवसासाठी मी लग्नाच्या माध्यमात लग्नासाठी जात आहे त्याकारणाने मला कार्यक्रम निपटल्यानंतरच मी परत येईल तर दोन दिवसाचा चार्ज काय होईल सर

आणि आणखीन मला ए एक विचारायचं होतं सर की ड्रायवरला काही मला चार्जेस द्यावे लागतील का थांबण्याचे किंवा ते त्याच्यामध्ये इनक्लुड राहतील